महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रसिद्ध पुरणपोळी आणि झुणका भाकर आहे झुणका भाकर मला खायला खूप आवडते आणि बाहेर आम्ही जास्त करून खायला जातो कारण बाहेर खायला गेलं की वेगळीच मजा असते कुठे फिरायला गेलं तर आम्ही सगळ्यात जास्त झुणका भाकरच खात असतो पुरणपोळी तर हे सण असलं तेव्हाच बनवल्या जाते आनि पुरणपोळीपण हे खूप छान लागते मला बनवतासुद्धा येते आमच्या घरी सगळ्यात जास्त पुरणपोळी बनवत असते जेव्हा कोणता सण असला तेव्हा आणि पुरनपोळी हे गोड पदार्थ आए खायला पण छान वाटते आणि झुणका भाकर हे म्हणजे आपल्या भाजी वगैरे सारखंच आहे तुम्ही कधी खाऊन बघाल आणि एक स बनवताना पण म्हणजे जे ज जास्त काही हे अडचणी जात नाही आपण घरीसुद्धा चांगला पदार्थ बने बनवू शकतो आणि बनवायलाच पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये आल्यावर तुम्हाला सगळ्यात जास्त तेच मिळेल महाराष्ट्राची खासियत आणि ओळखल्या जाते झुणका भाकर आणि पुरणपोळी या नावाने पुरणपोळी तर मला तितकी बनवता नाही येत पण मला झुणका भाकर खूप चांगल्याने बनवता येते आणि माझ्या घरी सर्वांना आवडते कुठे बाहेर गेले तर मलाच बनवायला लावते आणि मी बनवतेसुद्धा आवडीने कारण माझ्या आजच्या झुणका भाकर हे खूप छान बनते